आजची पिढी मोबाईलचं व्यसन धरून बसलेली आहे आजच्या पिढीला येणारे काळातील अडचणींचा सन् सामना करावा लागत आहे या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे वाढती महागाई वाढता वाढता प्रदूषण वाढतं व व झाडाची कत्तल नंतर वय रस्त्याचे सिमेंटच्या रस्त्याचे जाळे तयार झाले आहेत त्याच्याबद्दल आणि आपलं शैक्षणिक धोरण या सगळ्या गोष्टींकडे आजच्या पिढीने लक्ष दिलं आजच्या तरुण पिढीने जर लक्ष दिलं तर येणाऱ्या पिढीला या गोष्टीचा खूप मोठा फरक पडेल त्यांना फायदा होईल या गोष्टीचा हाच माझा आजपर्यंतचा अनुभव राहिलेला आहे